हो मधुबनी ज्याची चित्रकला बिहारमध्ये इथं दिवारवर केली जाते ती मधुबनी पेंटिंग खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे मला देशांना दाखवायची खूप इच्छा आहे आणि असे हो